जसं आपल्या राज्यामध्ये पहिले जसं बैलगाड्या जास्तीत जास्त प्रवास करायच्या मग ऑटोरिक्शा आले मग बस रेल्वे आता कसं झालंय की भरपूर दिवसेंदिवस कालांतराने चेंजेस होत आहे टू व्हिलर्स आहे फोर व्हिलर्स आहे आता तर इव्हन बॅटरीवरच्या गाड्या निघालेल्या आहे बॅटरीवरच्या गाड्यांनी या बॅटरीवरच्या बसेस यानी प्रवास करतात रेल्वेनी प्रवास करतात इव्हन एअरोप्लेन म्हणजे हवेत उडणारेसुद्धा वाहन आपल्यापाशी आहे तर तिथं त्याने पण लोक आता प्रवास करतात भरपूर काही गोष्टी दिवसेंदिवस विकसित होत आलेल्या आहे आणि आता तर बुलेट ट्रेन झालं मेट्रो ह्या काही गा रेल्वेच्या आहे आणि बस जसं काही एकदम फास्ट चालणारी या नॉनस्टॉप चालणाऱ्या अशा काही व्यवस्था झाल्या आणि प्राईव्हेट व्हेईकल पण भरपूर लोकांकडे आहे स्वतःचे तर त्यामुळे आता भरपूर दिवसेंदिवस पहिल्यापेक्षा आता पारंपरिक पद्धतीपेक्षा आता भरपूर काही चेंजेस झालेले आणि बरेचसे बदल झालेले आहे वाहतुकीमध्ये